हॅलो हां कोण ओके ओके हां बरं हां ओके ओके ओके आता अच्छा अच्छा ओके तुम्हाला आता सध्या तुमचं कॉलेज सम फोर्थ इयर सुरू आहे ना तुम्हाला आता कोणता सब्जेक्ट असं इझी इझी वाटला ओके म्हणजे इंजिनीअरिंग ओके बरं अच्छा अच्छा तर आपल्याला कसं आहे आपल्याला हां बरं आपल्याला कसं आहे सब्जेक्ट निवडताना तेच आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला सब्जेक्ट कोणता समजा चांगला आहे ठीक आहे तर आपण त्या सब्जेक्टचं अभ्यास चांगला करू शकतो तर आपल्या इकडे तसं सात ते आठ डिपार्टमेंट आहेत मास्टर्स करायला फिसींग आपल्याला हायड्रोग्रॉफी आहे आणि ॲक्वाकल्चर आहे ए पी टी डिपार्टमेंट आहे ई एन जी डिपार्टमेंट आहे अजून इकॉनॉमिक आहे हां हेल्थ असेसमेंटवाला पण आहे ते आपल्याला ॲक्वाकल्चर्समध्येच डिपार्टमेंटमध्येच पाहायला भेटेल हेल्थ असेसमेंट वगैरे सगळं त्या ॲक्वाकल्चरमध्येच पाहायला भेटेल तो सुद् जरी आपल्याला मास्टर्स करायची असेल तर आपल्याला तीन वर्ष हे मास्टर्स डिग्रीसाठी लागतात आणि आखरीच्या वर्षाला म्हणजे कसं आखरीचा एक वर्ष जो आहे तो आपल्याला थिसीससाठी लागतो होय ना तसंच आपल्याला मास्टर दोन वर्षाचा असतो पण एक सहा महिने ते आठ महिने आपल्याला थिसीससाठी लागतात हां हां हो हो आपली जी रिसर्च असते ते ते आपल्याला एका बुक बुक टाईप असते तिथे लिहायला लागतं जसं आपण पी डी एफ प्रिंट मारतो अच्छा बस ते आपली रिसर्च राहते तिथं आपलं नाव वगैरे असते आणि आपल्या नावावरती ते प्रिंट होतो आणि डिटेलमध्ये असते तिथे असं असं होतं तसं हां हां हां हां हो हो हां हां जसं तुम्ही ॲडमिशन घेतले की तुम्हाला एक गाईड प्रोवाईड केला जातो प्रत्येक स्टुडंटला ते गाईड जे असतात ते त्यांना गाईड करत असतात की कोण कसं रिसर्च करायचं काय करायचं ते नंतर गाईड करत करतात आता बेस्ट कॉलेज म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कॉलेज मास्टर्ससाठी दोनच आहेत एक म्हणजे मुंबईला सी आय एस ए आणि एक म्हणजे रत्नागिरी दोन कॉलेज आपल्याला मास्टर्ससाठी भेटतात हां मास्टर्ससाठी एम सी आर म्हणून एक एक्झाम असतो तो क्लिअर करावा लागतो त्यानुसार आपल्याला डिपार्टमेंट भेटतात हो हो हो बरं ओके ओके थँक्यू